मारुती शिजूकी ऑल्टो युंदाई टाटा नियॉन हॉँडा सिटी टोयोटा इनोवा मर्सिडीज जी वॅगन स्विफ्ट डिझायर यामा आर एक्स हंड्रेड किया सेलटॉस रॉयल एनफील्ड बुलेट थ्री फिफ्टी बजाज पल्सर हिरो स्प्लेंडर